सोळा डिसेंबर एकोणीसशे एक्याण्णव पंचवीस जानेवारी एकोणीसशे शहाण्णव तेरा नऊ एकोणीसशे बाहत्तर अठरा नऊ एकोणीसशे चौसष्ट चौदा अकरा एकोणीसशे चौऱ्याण्णव